मला कबड्डी खेळ हा खूप आवडतो हा आमचा माती माती खेळ आहे व महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या इतर राज्यामध्ये हा खूप खेळला जातो अनेक अनेक वेरियंटमध्ये खेळला जातो म्हणजे प्रकार खूप आहे त्याच्यात म्हणजे पण याला लागणारे साहित्य कबड्डी सुरवातीला आपल्याला कपडे लागतात किंवा स्पोर्ट टीशर्ट पॅन्ट्स त्या अंदर आपल्याला खूप सारे लागतात ज्यात ज्या कारणानं आपल्याला कुठे जखम होऊ नये या खेळता खेळता आपल्या कुठं हातला जखम झाली त्याच्यासोबत आपला फस्ट एग बॉक्स लागतात जेणेकरून आपल्याला मोठी जखम झाली नाही पाहिजे व राज्यस्तरीय या विदर्भस्तरीय खेळ खेळायला जाताना अशा प्रकारे आपल्याला तयारी करा ज्या लागते या इतर काही गोष्टीच्या आम्हाला आवश्यक असते